हॅलो हॅलो हां मॅडम मी लीना बोलत आहे हॅलो मी लीना हा माझी आता ट्वेल झाली आहे यशवंत महाविद्यालयामध्ये तर आता मी समोर काय केलं पाहिजे हां मॅडम मला ओ टी करायचं आहे तर मला त्याच्याबद्दल थोडं काही सांगता का अच्छा ठीक आहे ठीक आहे